हॅलो हो हॅलो हां कोण बोलत आहे उल्हास उल्हासनगरला कुठून बोलत आहे तुम्ही अच्छा उल्हासनगर चारमधून बोलत आहे तुम्ही

मी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन बोलत आहे तुम्हाला कसं माहीत चोरी झाली आहे तुम्ही तिथे होते का अच्छा तुमचं नाव सांगा मला इथे नोंदावं लागेल ना पहिले तुमचं नाव सांगा बुद्धभूषण का अच्छा पूर्ण नाव सांगा इथे लिहावं लागेल ना पूर्ण नाव बुद्धभूषण लबडे तुमचा ॲड्रेस पूर्ण सुभाष टेकडी खूप मोठा आहे पूर्ण ॲड्रेस सांगा अहो कुठलं हायस्कूल तिथे तीन स्कूल आहेत एक आहे नालंदा एक तक्षशिला अच्छा अच्छा ह ते विहारच्या बाजूला राहता का तुम्ही तिथे अच्छा मी माझ्या दोन माणसाला पाठवतो इथे तुमच्या एन सी नोंदवून घेतलेली आहे काय तिथे तुम्ही येऊन त्यांना भेटा आणि त्यांना पूर्ण प्रॉपर माहिती सांगा आणि काय काय त्यांना पॉपर्ली पूर्ण सांगा आणि किती काय चोरी झाली असेल ते आम्ही उद्या बघू येऊन हे आम्ही आल्यावर तिथं बघू काय झालं आहे काय नाही असं कसं काय बोलणार आम्ही तुम्ही बोलतात चोरी झाली नेमकं काय आम्हाला कसं कळणार आता ते तुमच्या आल्यावर माहिती पडेल आम्हाला तर आल्यावर आम्ही बघू आणि तुम्ही आम्हाला सगळी माहिती द्या त्या ज्याचं चोरी झालं आहे त्यांचं तुमच्याकडे आय डी प्रूफ काय नाव वाव आहे का ठीक आहे ठीक आहे मी माझ्या चार मा माझ्या दोन माणसांना पाठवतो मी मी माझ्या दोन माणसांना पाठवतो आणि ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही तुमचे भाडेकरू बोल कोण बोलत आहे तुम्ही त्यांचे भाडेकरू आहात की तुम्ही मालक आहात अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेवा मी माझ्या दोन माणसांना पाठवतो ठीक आहे त्यांच्याशी बोलून घ्या